किती पैसे झालेत तुमच्याकडे जी पे आहे का नाही आहे सध्या माझ्याकडे पण कॅश नाही आहे मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंटद्वारेच भाडं देणार होते अहो आजकाल ऑनलाईन पेमेंट हे खूप महत्वाचे झाले आहे ज्यांना बघा त्यांच्याकडं ऑनलाईन पेमेंट आहेच सगळे ह्या अॅपचा यूज करतात बघा आजकाल भ्रष्टाचार खूप वाढला आहे काळा पैसा एक्सट्रा पैसे घूसखोरी हे सगळं खूप वाढलं आहे जर आपण ऑनलाईन पेमेंटद्वारे पैसे ट्रा एकमेकांना देऊ लागलो तर आपला सगळा हिशोब बँकेकडे असतो म्हणजेच जसं की किती पैसे दिले कोणाला पैसे दिले का दिले केव्हा दिले सगळा तो हिशोब आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये असतो तर आपण त्याने भ्रष्टाचार रोखू शकतो घूसखोरी रोखू शकतो म्हणून आपल्याला हे ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं पाहिजे ह्याचा उप यूज करून घेतला पाहिजे